खेळातील यश अपयश जर चांगले खेळले तर अपयश येणार नाही लक्ष देऊन खेळले तर अपयश येणार नाही आणि अपयश आले तर आपल्याला आपण कसं खेळलो काय खेळलो हे समजणार नाही तर अपयश येणे हे चांगलेच आहे अपयश आले तर आपल्याला समजते की आपण हरलो म्हणून आणि आपण जिद्दीने खेळायला लागतो आणि लक्षपूर्वक ती लक्षपूर्वक ती करत असतो त्यामुळे अपयश पण चांग येणे पण चांगले आहे त्यातून आपल्याला यश मिळत असते